हॅलो ह बोला ना हो पाहिजे होते ना तर मी का म्हणते आमच्याकडे आहे नं गणपतीचा कार्यक्रम राहते दहा दिवसाचा तर तसं मला काही वेळ आहे नाही का स्वतः आणून बनवासाठी तर मी का म्हणतो तुमच्याकडे माणसं वगैरे आहे का बनवासाठी हार फुलं आम्हाला सगळंच पाहिजे कारण की आता आमच्याकडे कोणी आणणारे नाही आहे ना तर मी का म्हणतो दहा दिवसासाठी पाहिजे होते तर मिळेल का हार म्हणजे आम्हाला नाही का रोजचे आहे नं सकाळ संध्याकाळसाठी दोन दोन हार पाहिजे होते आ दोन दोन हार आणि नाही का फुलं पाहिजे एस्ट्रा कधी पूजा राहते ना मध्येमध्ये तर हार दुर्वा दुर्वाचे हार पाहिजे पूजेसाठी आणि नाही का बाकीचे सामान वगैरे सगळं मिळेल तुमच्याकडे वीस रुपये का बर हो दहा दिवस पाहिजे होते हो तर आम्हाला जास्वंदाचे पण पाहिजे होते एक हार जास्वंदाचा द्याल आणि एक असं म्हणजे कोणत्या फुलाचं शे शेवंतीचं म्हणा किंवा झेंडूचा वगैरे असला तर चालून जाईल पण एक म्हणजे जास्वंदाचं पाहिजेच आम्हाला हो ठीक आहे पण मी का म्हणतो हलो लक्षबाई मी का म्हणतो तुम्ही जे दहा दिवस आहे पूजेचे आमच्या ते आमचे म्हणजे कसं आहे सगळे म्हणजे कसं मग मध्येमध्ये तुम्ही म्हणालं नाही पाहिजे का झालं नाई बा आता कसं वेळेवर हारं फुलाचं असं बरोबर करून दे जा कारण की आमच्याकडे वेळ आहे नाही हो बगिचा आहे पण हो हो हो